मी तुमच्या दुकानातून जीन्स खरेदी केला होता पण घरचे नाही म्हणत आहे म्हणून मी तो कॅन्सल केला आणि कॅन्सल करून आठ दिवस होत आहे मला माझे पैसे मिळाले नाही तर तुम्ही सांगू शकाल का ते पैसे कधी मला मिळणार आहे